माझा पॉझिटिव एक्सपीरियन्स बोलायचं ठरलं तर मी शर्ट घेतलेलं एक मी ते शर्ट झोडियोमधून घेतलेलं त्या शर्टबद्दल बोलायचं ठरलं तर तो शर्ट खूप चांगला होता आणि मी तो शर्ट झोडियोमधून घेतलेला त्या शर्टाची क्वालिटी खूप चांगली होती त्याच्या त्याच्यात वापरलेले फॅब्रिक त्याचा कपडा आणि त्याचं टेक्सचर खूप चांगलं होतं त्या कपड्याचं आणि तो शर्ट एकदम चांगलं होतं नाही त्याचा कलर निघाला त्याचं कलर प्रिंट पण चांगले होते आणि त्याचं फॅब्रिक पण चांगलं होतं आणि तो शर्ट खूप चांगला होता आणि मी त्या शर्टाबद्दल बोलायचं ठरलं तर ते शर्ट एकदम प्रीमियम दिसायचं दिसण्यामध्ये पण ते खूप छान होतं आणि मी जेव्हा घेतलेलं तेव्हापासून ते आतापर्यंत मी वापरलं कमीत कमी मी एक वर्ष त्या शर्टाला वापरलं आहे ते अजून जसंच्या तसंच आहे ते शर्ट जराही खराब झालं नाही आहे ते शर्ट एकदम चांगलंय मी ते शर्ट झोडिओमधून घेतलेलं तर मला तिथं कोणीही तिथं मला कमी किमतीत ते शर्ट भेटलेलं एवढ्या कमी किमतीत पाचशे रुपयामध्ये सा पाचशे ते सहाशेपर्यंत शर्ट होतं ते पण त्या शर्टाची क्वालिटी खूप चांगली होती ते आत्तापर्यंत टिकलंय एक वर्षापर्यंत असं कोणतही शर्ट मी आत्तापर्यंत घेतलं असं टिकलं नव्हतं ते शर्ट खूपच चांगलं होतं आणि आत्तापर्यंत मी जेवढे कपडे घेतले ते तेवढे सगळे एका वर्षात फाटलेले नाहीतर काही वर्षात लगेच फाटत होते पण ते शर्ट अजूनपर्यंत चांगलं होतं त्या शर्ट ते शर्ट खूप धुतलं तरी पण त्याचा कलर नव्हता निघालेला आणि ते शर्टाचं मी काय अजून बोलू हा माझा पॉझिटिव एक्सपीरियन्स होता मा त्या शर्टाबद्दल ते खूप चांगलं शर्ट होतं धन्यवाद